व्यक्तीतमधे आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी खेळाचा वापर हे अत्यंत भूमिका निभवते जसे आपण धावणं धावण्यामुळे आपला शरीराचा ब्लड वाहाळतो पाचन क्रिया त्याच्यानं दुरुस्त राहते आपलं फिटनेस रहाते आपण हातापायानं मजबूत राहतो आपली बॉडी फिट राहते फिजिबल डेवलब्मेंट होते हेल्त चांगले राहते व इस्किल प्रॉवर वाहाडते त्यामुळे आपल्या शरीराच्या ब्लडपण वाहात रहाते व ब्लडची शुद्धीकरण होते एखादा वेळी मुली रातना जातानं त्यांना कराटे येणं अत्यंत आवश्यक आहे कारण ते कराटे आल्यामुळे ते आपले रक्षण स्वये करू शकतात एखादा मुला त्यांना छेडला की ते त्यांना कराटेमुळे ते मारूनसण्यानी हातापायाची एक्ससाईजपण होते आणि ते त्यांना मारूनसन्यानी आपली स्वयची रक्षा करू शकतात म्हणून कराटेपण येणं मुलीला अत्यंत आवश्यक राहते जे ती की आपला स्वरक्षण करणं व समाजचे रक्षब पण करू शकतात